मला वेगवेगळ्या आकाराच्या दगडांचा संग्रह करायची आवड आहे मी वेगवेगळ्या प्रकारचे दगड कुठेही जाता येता रस्त्यात भेटले तर ते संग्रह संग्रहित करून ठेवते आहे आणि मग त्या दगडांना नंतर कलर करते पेंट करते आणि मग ते डेकोरेशनसाठी सजावटीसाठी त्याचा उपयोग करते आहे ज् छोट्या दगडांचा त् म् एक कलाकृती म्हणून एक असं एक छायाचित्र बनवू शकतो आपण छोट्या दगडांपासून न् मोठ्या दगडांपासून आपण जे प् का पेप्परवर वगैरे जे असं आपण एक मोठं पेप्पर उडू नयेत म्हणून जे र् व् व् ठेवतो जड वजनदार वस्तू त्याचा मोठा दगड त्याला कलर करून आपण तो पेपरवर ठेवू शकतो ही पण संकल्पना खूप छान आहे तसेस अनेक प् प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मला शंख शिंपले संग्रहित करण्याची पण आवड आहे न् नदीच्या काठी व् वाळूमध्ये वगैरे गेले की मी वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिंपले असे संग्रहित करते आहे आणि नंतर त्या शंख शिंपल्यांचादेखील उपयोग आपण सजावटीसाठी उदाहरणार्थ आपण वा आजकाल वाढदिवसाला ग्रिटिंग कार्ड देण्याची पद्धत आहे भेटवस् भेटकार्ड म्हणतात त्याला तर मग त्या भेटकार्डवरसुद्धा आपण शंख शिंपल्यांच्या म् साह्याने एखादं चित्र काढायचं आणि त्या म् शंख शिंपलांनी त्या ज् शि चित्राला सजावट करायचं अतिशय खूप सुंदर असं ते चित्र तयार होतं म् याची मला आवड आहे न् असे अजून आवड म्हं म्हटलं तर